भविष्यात हायड्रोजन किंवा बॅटरीवर चालणाऱ्या मोटरबाईक्स योजनेकडे मी खूप पॉजिटिव्हली बघत आहे आणि त्यांचा खूप सारा फायदा पण होणार आहे जसे की आपल्यांना स कार्बनडायऑक्साईड आणि हे पेट्रोलच्या इमिशनमुळे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला इन्वयरमेंटला फेस करा इनवयरमेंटला धोका आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्या घरीसुद्धा बॅटरीवर चालणारी बाईक घेतलेली ई बाईक घेतलेली आहे आणि त्यांचा खूप फायदा पण होत आहे आणि पेट्रोलच्या कंपॅरिजनमध्ये खूप कमी पैसे पण लागत आहेत पर किलोमीटरला आणि त्याचा आपल्या इन्वयरमेंट म्हणजे आपला पर्यावरण आणि सर्व सजीवांना पण त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे मी खूप पॉझिटिव्हली या योजनेकडे बघत आहे आणि हे खूप परिणामकारकपणे सिद्ध होऊ शकतात आपल्या भारतामध्ये खूप चांगल्या प्रकारे